हॅलो मॅम मी मला माझ्या मुलीची ॲडमिशन करायची आहे के जी टूमध्ये तर तुमच्या शी स्कूलची एं फ्री फी कितीच आहे असं तुमच्या स्कूलमध्ये म्हणजे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात

तशी रेजिस्ट्रेशन फी किती जाय

हां तर तरी मुलीचे युनिफॉर्म वगैरेपासून बुक्सपासून किती रुपये आम्हाला पडंन तरी स्कूलमधून घेतले तर सगळं तीन हजार रुपये तर तुमच्या स्कूलमध्ये गॅदरिंग स्पोर्ट वगैरे वगैरे होतात का रिझल्ट कशा राहतात तुमच्या स्कूलमधला ठीक आहे मी उद्या वगैरे बघते करायची

हो स्कूल बस पण राहणार आहे का